मी पुस्तकं पुस्तकांच्या दुकानातूनच खरेदी करते मला नवीन पुस्तकं घ्यायला खूप आवडतात माझ्या जवळपास सेकंडहँड पुस्तकांची दुकानं नाही आहेत त्यामुळे जेव्हा प्रदर्शनं लागतात तेव्हा प्रदर्शनात निम्म्या किमतीत पुस्तकं मिळतात तेव्हा मी पुस्तकं खरेदी करते किंवा पुस्तकाच्या दुकानात जाऊन तिथं मला हवी ती पुस्तकं मी खरेदी करते